मही जर ताकद म्हणाल तर ते म्हणजे आपल्याजवळ असलेली शेतीच कारण वावर आहे तर पावर आहे असं म्हणते तर मग आपल्याजवळ जे आपलं थोडासा तुकडा आहे जमिनीचा तर त्याच्यात आपलं कसं त्याच्या भरवशावर आपलं समजा हे होऊन जाते घर चालून जाते खर्चापाण्याला दोन पैसे येते म्हणून वावर हेच आपलं ताकद आहे पण पण काय होते अत्ता वयोमानानुसार कामं होत नाही आहे जंगलातलं असं पहिले कसं आपण कोणतंही काम पटकन करून टाकू आता वयोमान जास्त झालं म्हणून काम काही होत नाही अन् आता वयोमान हे थोडेसे कमजोरी आहे कारण आता वावरात जातो तरी थकते त्याच्यात मला सायकल चालता येत नाही अन् गाडीही चालवता येत नाही अन् गाडीही चालवता येत नाही सायकल चालवता येत नाही तर पैदलच जावं लागते तर पैदलच यावं लागते या पैदल जाण्यायेण्यात का नाही माणूस थकून जाते तर ते आता कमजोरी आहे थोडीशी